मराठी भाषेमध्ये तर खूप सारे प्रकार आहेत म्हणजे प्रकारामध्ये खूप सारे टोन्स आहेत म्हणजे महाराष्ट्रामध्ये पण मराठी सगळ्यात जास्त बोलण्यात जाते महाराष्ट्रामध्ये मराठी आणि महाराष्ट्राच्या बाहेर पण बेळगावी बेळगावीमध्ये पण खूप शास्त्र मराठी बोलली जाते तर तिकडची बेळगावीची वेगळी कोकण साईड म्हणजे कोकणमध्येच येतं आहे ते कोकण साईडला बेळगावी येतं आहे पण महाराष्ट्रामध्ये नाही येत आहे तर बेळगावीची खूप वेगळी आहे आणि आपले म्हणजे मराठवाड्यातली खूप सारी वेगळी मराठवाड्या पण मध्ये पण खूप सारे टाईप्स आहेत म्हणजे लातूरकडची वेगळी नांदेडकडची वेगळी इकडं परभणीची वेगळी तर असे खूप सारे टाईप्स आहेत मराठी भाषेमध्ये आणि या खूप साऱ्या टाईप्समध्ये मुंबईमध्ये थोडं स्टँडड मराठी बोलली जाते मुंबई पुण्यामध्ये चांगली अन इकडे थोडं गेववा ग गावाकडे खेड्याकडे थोडी गावरान मराठी बोलली जाते तर मराठीमध्ये बोलण्यामध्ये असं एकदम महाराष्ट्राच्या सगळ्या लोकांना असं प्राऊड फील होतं की किती मस्त मराठी बोलतोत आपण आणि घरच्यासारखं वाटते म्हणजे कुठे जर आपला पुढचा माणूस मराठी बोलत असेन आपण तिथे गेलोत किंवा कोकणामध्ये गेलो तर एवढं मन लावतात मराठी माणसं तर ते आपल्याला घरासारखं वाटते जिथे कोणी आता मी बाहेर कर्नाटकामध्ये गेलो तिथे पण बेळगावमध्ये मराठी बोलतात तर तिथे पण आपल्याला मन लागून गेलं की मराठी बोलतात तर सेफ आहे भाई तिथे असं वाटतं सर्वांना